दोन लाख पाच हजार तीनशे चाळीस चार लाख तीन हजार पाचशे वीस तीन लाख पाच हजार तीनशे वीस तीन लाख सहा हजार दोनशे दहा चार लाख सात हजार तीनशे वीस